हॅलो मी मिसेस खरे बोलत आहे आमच्याकडे बारा तारखेला एक कार्यक्रम आहे त्यासाठी मला एक जास्तीचं सिलेंडर हवं आहे मी तुम्हाला माझा ग्राहक क्रमांक देते मला एक जास्तीचं सिलेंडर मिळेल का माझा ग्राहक क्रमांक आहे सहा सहा तीन तीन आणि आमचा पत्ता आहे एकशे तीन मंगेशी ड्रीम पॅलेस आदारवाडी कल्याण वेस्ट कृपया करून मला दहा तारखेपर्यंत कमीत कमी सिलेंडर पाठवून द्याल थँक्स अ लॉट आणि त्याचे काही अतिरिक्त चार्जेस असतील तर तेही मला नक्की सांगा प्लीज थँक्यू